हा होतं

हां मॅम वि विचारायच होतं

मोठे सेलिब्रिटी आहात तर मग मला विचारायचं होतं की मी तुमचा इंटरव्ह्यू घेऊ शकते का

मॅम मला विचारायचं होतं या करियरमध्ये यावं असं तुम्हाला कसं वाटलं म्हणजे ॲटिन हे खूप ग्लॅमरस करियर आहे त्यामुळं तुम्ही इथं कशा काय तुम्ही इथं एंटी घेतली म्हणजे मॅम तुम्हाला कशा पद्धतीच्या फिल्म्स आवडतात म्हणजे इंग्लिश मूवीज मदरटंग मूवीज हा हां मॅम ओव्हरॉल तुम्ही फिफ्टी फिल्म्स केल्या आहेत त्यापैकी तुमची टर्निंग पॉईंट ठरलेली कितवी फिल्म आहे म्हणजे या मुमेंटला असं वाटलं या मुमेंटला असं वाटलं की नाही ही फिल्म केल्यानंतर मी या करियरमध्ये खूप जास्त काहीतरी अचिव्ह केलं आहे हा

मॅम

मला विचारायचं होतं की तुम्ही हे सगळं करियर करत असताना पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ कशी मेंटेन करता मॅम मला असं विचारायचं होतं की जे तुम्ही कॅरेक्टर प्ले करता त्याचे काही गुण तुमच्या रूटीन लाईफमध्ये येतात का म्हणजे एका हा हां मला विचारायचं होतं की प्रत्येक फील्डमध्ये तुम्हाला तुमची लँग्वेज टोन थोडासा चेंज करावा लागतो मग तो तुमचे डेली रूटीनमध्ये वापरण्यात येतो का

मॅम तुम्ही तुमचं डेली रूटीन कसं फॉलो करता म्हणजे तुम्ही हेल्तबाबत कॉन्स्टंट राहता